आम्ही मी वर्धा जिल्ह्यातील आहे तिथे राह तिथे एक खेडसर गाव नावाचं गाव आहे तिथे मी राहते तिथे आमच्या खेडसरला सिध सिद्धिविनायकाचं मंदिर आहे ते खूप निसर्गमय वा वातावरणात आहे तिथला परिसरसुद्धा खूप छान आहे तिथे मह् दरवर्षी काला किंवा यात्रा होत असते तिथे हर म्हणजे तिथले तिथे फक्त सिद्ध सिद्धिविनायकाचं मंदिर आहे पण त्यासोबतच गजानन महाराजाचं साईबाबांचं व इतर गं वातावरनामध्ये पण खूप चांगला चांगलं आहे आणखी तिथे गणेश को आधी गणेशकोंड सुद्धा आहे खूप पर्यटक तिथे दूरदूरहून बघायला येतात किवा लग्न वगैरे करायला येतात ते इथे येऊन आपलं स्वतःचा म्हणजे जेवण वगैरे इथेच करून जातात त्यांना य इथे इथलं वातावरण एवढं निर्मळ व मय वाटत असतं की तसंच आमच्याकडे चौकी येथे भूल बृहस्पती मंदिर सुद्धा आहे तिथे सुद्धा खूप प्र म्हणजे पर्यटक येतात की त्यांना हे सुद्धा वातावरण खूप निर्मळमय किवा राहावंसं हवंसं हवंसं वाटतं किवा अनुभव सुद्धा खूप छान छान मिळतात म्हणून ते वर् वर्षातून दोन तीनदा तरी आमच्या इथे चौकीला येतात फिरायला वगैरे खूप चांगली जागा आहे व मंदिर वगैरे आहेत इथ इथे तिथेच ते असे म्हणजे ब डबा पार्टी वगैरे क असं पिकनिक वगैरे करायला वगैरे येतातच त्यांना इथे आमच्या बृहस्पती मंदिराला एक वरती असं ट्रॅकिंग सारखं एक पहाड आहे तिथे पण जायला खूप मजा येते व खूप सारे दुकान वगैरे असले तर प्रॉ पर्यटकांना पण छान वाटते फिरायला वगैरे व मंदिर सुद्धा खूप छान छन छान छान आहेत म्हणून ते त्यांना ही जागा खूप निर्मळमय व त्या ठिकाण ते ठिकाण खूप छान वाटतं